गाणी गात असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्यासोबत असलेल्या वादकासोबत किंवा बँडसोबत ते जुळवाजुळवी करणे तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचं आहे तर जो गाताना जो बँड असतो तर तो वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो शास्त्रीय संगीत असेल तर तबला किंवा भजन वगैरे असेल तर ढोलकी किंवा पखवाज हे असते किंवा जर कॉन्सर्ट वगैरे असेल तर ड्रम ढोल तर ह्या प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या सोबत जुळवून घेताना त्याची प्रॅक्टिस करणे अत्यंत गरजेचं आहे आणि कधीकधी जर ताल चुकला तर थोडा पॉज घेऊन ते परत मॅच करण्यासाठी त्यांना सहकार्य करावं लागते आणि त्याच्यामधूनच मग हे व्यवस्थितरित्या गाणं पार पडू शकते आणि तुमचा परफॉर्मन्ससुद्धा चांगला होऊ शकतो